हॅलो हा

हो हो

हो खूप छान रेस्टॉरंट आहे इथे आमच्या रेस्टॉरंटमध्ये रिव्ह्यू खूप भारी आहे आणि तुम्ही ना इकडे तुम्हाला खूप सारे इथे म्हणजे डिस्काउंट वगैरे भेटेल जर तुम्ही पूर्ण फॅमिली आणि फ्रेंडस आले तर अजून तुम्हाला काय हवी आहे माहिती काय म्हटलं हां आमच्या इथे तसे तर तसे म्हटले तर खूप सारे आहे जसे की पनीर पनीर टिक्का त्याच्यानंतर डाळ तडका पनीरची भाजी वगैरे खूप सारे खूप सारे व्हरायटी तुम्हाला भेटेल इकडे बिर्याणी पुलाव अजून जर तुम्हाला खूपच आमच्या रेस्टॉरंटची ना फेमसवाली डिश खायची तर ती आहे चिली गार्लिक प्रॉज डिशेश ॲट द कारवीन मेनू मधला हो खूप फेमस आहे आमचं रेस्टॉरंट याच रिच डिशमुळे जाणलं जातं हां आमच्या इथे पार्किंगची सुविधा पण आहे जर तुम्हाला इथे स्टे करायचा आहे काही वेळासाठी तर त्याची सुद्धा आमच्याकडे व्यवस्था आहे तसंच आमच्याकडे तसंच आमच्याकडे फॅमिलीसाठी डिस्काउंट पण आहे फॅमिलीसाठीचे रेंटसाठी तुम्हाला वेगळं डिस्काउंट भेटेल आमच्या रेस्टॉरंटचा टायमिंग आहे दहा ते सात तुम्ही तसे येऊन पण करू शकता पण जर का तुम्ही फ्रें फॅमिली किंवा फ्रेंडसाठी करत आहे बुकिंग तर मी सजेशन देईन की तुम्ही ऑनलाईनच करा कारण जर तुम्ही इकडे येऊन केलं आणि जर तुम्हाला पुन्हा भेटले नाही बुकिंग म्हणजे जागा वगैरे भेटली नाही फिक्स वगैरे तर मग तुम्हाला आणखीन प्रॉब्लम होईल त्यापेक्षा तुम्ही ऑनलाईनच करा ऑनलाईन तुम्हाला परवडेल पण हां आमच्याकडे मोरया ॲप आहे म्हणजे मोरया रेस्टॉरंट ॲप आहे तुम्ही सर्च करा प्ले स्टोर वर आल्यावर तुमच्याकडं तिकडे ना म्हणजे खूप सारे व्हेरायटी तुम्हाला मेनूज सुद्धा दिसतील त्या तो ॲप तुम्ही जर इंस्टॉल इंस्टॉल करणार ना तेव्हा तुम्हाला खूप सारे मेनूज सुद्धा दिसतील त्याच्या सकाळी तुम्हाला जो पण मेनू तुम्हाला आवडलं आणि त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा दिसेल की कोणते कोणते डिस्काउंट आहेत फॅमिली साठी आणि फ्रेंडस्साठी वेगवेगळे डिस्काउंट आहेत त्याप्रमाणे आणि बर्दे असेल तर आमच्याकडून तुम्हाला केक भेटेल तसं नाही तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलीत तर काही काही वेळेस काय होतं जेव्हा कस्टमर ऑनलाईन बुकिंग करतात तेव्हा त्यांचं आहे ना तेव्हा त्यांचं आहे ना ऑनलाईन बुकिंग झाल्यावर ना कधी कधी ते कॅन्सलही करतात मग त्यामुळे आधी पेमेंट त्यांनी केलं तर आम्हाला ते पेमेंट पुन्हा वापस करावं लागत त्याच्यामुळे आम्ही सजेशन करतो तुम्ही इकडे गेस्टरूममध्ये आल्यावरच पेमेंट करा ऑनलाईन नका करू ठीक आहे आणखीन काय काही माहिती हवी आहे तुम्हाला ठीक आहे नक्की या आमच्या रेस्टोरंटमध्ये आणि एन्जॉय करा थँक यू